नमस्कार मी सन संगीत क्षेत्रात खूप वर्ष काम करत आहे आणि खूप अशी गाणी लिहिली आहेत खूप साऱ्या गाण्यांना संगीत दिलं आहे खूप सारी गाणी गायली आहेत शोज केले आहेत त्यामुळे आता खूप छान वाटतं की एक संगीतकार म्हणून नावारूपाला आलो आहे पण एखाद्या गाण्याचा अनुभव सांगायचा झाला तर जेव्हा माझं पहिलं गाणं होतं जे ज्या गाण्याला मी पहिलं संगीत दिलेलं जे गाणं मी पहिलं लिहिलेलं आणि ते गाणं मला लाँच करायचं होतं आणि प्रश्न पडलेला की ते गाणं गाणार कोण कारण आपल्याला तितका असा अनुभव नव्हता त्याच्यानंतर काही नंतरच मी माझे गुरु योगेश आगरकरांना सांगितलं की असं असं गाणं आहे ते गाणं मला लाँच करायचं आहे तर काय करायचं तुम्हाला तुम्ही गाल का तर ते म्हणाले की ठीक आहे आपण गाऊया गाणं मग ते गाणं रेकॉर्ड कसं करतात हेही मला माहिती नव्हतं त्या गाण्याचा ट्रॅक तयार केला जातो त्या गाण्यासाठी खूप मेहनत घेतली जाते त्याच्यानंतर त्या गाण्याचा ट्रॅक बनवायला दिला ट्रॅक आल्यानंतर रेकॉर्डिंगच्या दिवशी मला कळलं की गाणं कसं रेकॉर्ड होतं आणि गाणं रेकॉर्ड केल्यानंतर मला विश्वास बसेना की हे गाणं मीच लिहिलं आहे का किंवा मीच संगीत दिलं आहे का आणि आज ते गाणं मराठी एक चित्रपट आहे चष्मेबहादूर त्या गा चित्रपटात ते गाणं घेतलेलं आहे आणि मला छान वाटतं की ते गाणं एखादं माझं जुनं गाणं की ते पिक्चरला वाजत आहे तर असा एक अनुभव आहे की माझं पहिलंच गाणं जे गाणं लाँच झाल्यानंतर तीन दोन वर्षानी ते गाणं पिक्चरमध्ये घेतलं गेलं तर हा एक छान असा माझा अनुभव आहे एका गाण्याबद्दल